भारताची फॅशन पद्धती जिच्यात चाललेली आहे ती जशी पाहिजे तशी नाही आहे आणि ही जी फॅशन सध्या बदलत चाललेला आहे पहिल्या काळात जी होती फॅशन ही पूर्ण कपडे घालत होते आता श्टंट बदलल्यामुळे थोळीशी वेगळी फॅशन झाली ती फॅशन बदलायला पाहिजेत आणि बदलली तरच व्यवस्थित आहे नाही तर मग चांगले नाही आणि आपल्याला जे कपडे जे खरेदी करतात ते होलसेल मार्केटमधून खरेदी करायला पाहिजेत अशी माझी मानणं आहे आणि पाश्चिमात्य देशात फॅशनचा भारतावर प्रभाव पडल्यामुळे फॅशनबद्दल ही फॅशन श्टंट जी आहे ती बदलच बदलायला वेळ लागतो आणि पाश्चिमात्यप्रमाणे आपण राहू शकत नाही कारण भारतातल्या वातावरणाने पाश्चिमात्यला जे वातावरण जे आहे या दोन्हीमध्ये फरक आहे त्याच्यामुळे आणि वातावरण चेंज झाल्यामुळे त्यांच्यासारखे आपण राहू शकत नाही